मी त्या दिवशी हेडफोन घेतले व त्या दुकानातल्या त्या दुकानातल्या मालकाने मला त्याबद्दल खूप सांगितले की हे हेडफोन खूप छान आहे मार्केटमधे याची खूप डिमांड आहे आणि त्या हेडफोन म्हणजे खूप महागाचे आहे व खूप एक्सपेन्सिव्ह आहे पण ज्या वेळेस मी ते ज्यावेळेस मी ते हेडफोन घरी आणले व ते वापरण्यासाठी बघितले त्यातून मला काहीच आवाज नव्हता येत येत होता तर एका हेडफोनमधून येत होता व एका हेडफोनमधून येत पण नव्हता तो ते वारंवार डिस्कनेक्ट व्हायचं व त्याची चार्जिंग पण खूप लवकर उतरायची व त्यांनी मला सांगितले होते की चार्जिंग त्याची खूप वेळ चालणार पण ते लवकरच उतरून जायची त्यामुळे ते हेडफोन मला आवडले नाही